भारताची आरोग्यव्यवस्था ही अतिशय चांगल्या प्रकारची आहे आपण जर इतर देशाच्या बाबतीत इतर देशासोबत जर भारताच्या आरोग्याची तुलना जर करायची झाल्यास नुकताच ज जगामध्ये होऊन गेलेल्या दोन हजार एकोणीसमध्ये ज्या रोगाने संपूर्ण जगात थैमान घातलेले होते असा तो कोरोना रोग कोरोना रोग यावेळी भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असंच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश असूनसुद्धा भारताने कोरोनासारख्या महामारीचा योग्य अशा प्रकारे ए रोकथाम केलेली आहे त्याचा यशस्वी प्रतिकार केलेला आहे त्यामुळे भारताची आरोग्यव्यवस्था हे इतर देशाच्या तुल तुलनात्मकदृष्ट्या अतिशय मजबूत आणि चांगल्या अशा प्रकारची आहे आपल्या सभोवतालच्या दवाखान्याचे जर आपण निरीक्षण केले तर असे जाणवते की ये येथील आरोग्यव्यवस्था ही अतिशय चांगल्या प्रकारची आहे सेवा चांगल्या प्रकारच्या दिल्या दिल्या जातात लोकसंख्या जास्त असल्याच्या कारणाने वैद्यकीय सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या यांची तुलना त्या मानाने कमी असल्यामुळे थोड्याफार वैद्यकीय क्षेत्रावर प्रभाव पडतो कर्मचाऱ्यावर ताण पडतो परंतु तरीसुद्धा कमी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बळावरसुद्धा आ सभोवतालच्या दवाखान्यामध्ये व्यवस्था ही अतिशय चांगल्या प्रकारची दिली जाते तात्काळ त्यांना सर्व प्रकारचे सेवा दिली जाते सि टी स्कॅन केल्या जाते एखाद्या एमर्जन्सी असल्यास तात्काळ त्याच्यावर इलाज केला जातो अशा सर्वा बाबतीत आरोग्यव्यवस्था ही अतिशय चांगली आणि सुदृढ आहे असे मला वाटते ल स्वच्छताच्या बाबतीत झालं म्हणायचं झाल्यास स स्वच्छता हीसुद्धा चांगल्या प्रकारची दवाखान्यात पा आजकाल पाहायला मिळते सगळं आधुनिक आणि कम्प्युटराईज झाल्यामुळे सेवा द्यायला फार लवकरच सेवा मिळते सि टी स्कॅन असो एम आर आय असो अशा विविध प्रकारच्या सेवा अति तात्काळ दिल्या जातात त्यामुळे भारताची आरोग्यव्यवस्था ही माझ्या दृष्टीने एकंदरीत खूप चांगल्या प्रकारची आहे असे मला वाटते